कोकण भागातील बरेचसे तरुण हे कामासाठी किंवा कामासाठी आणि उच्च शिक्षणासाठी बाहेर जातात उच्च शिक्षणासाठी तर कोकण भाग सोडून जास्त कोणी बाहेर गेले नाही सर्वजणं मुंबई मुंबई प्रेपर मुंबईला प्राधान्य देतात जास्तीत जास्त लोक मुंबईला कामानिमित्त जातात बरेचसे लोक असे आहेत की जे मुंबईला कामानिमित्त जातात आणि आ खास करून गणपतीच्या वेळेस सर्वजणं एकत्र गावाकडे येतात सर्वच गणपतीला सुट्ट्याला येतात त्यानंतर दिवाळीसाठी वगैरे येतात आणि बरेचसे असे लोकं आहेत की जे अजून मुंबई सोडून कामासाठी पुणे आणि बाकी काही शहरात पण आहेत की ज्या त्यांच्या कुटुंब तिथं गावाकडं असून बाकी ते कामासाठी तिकडं मिळ कामासाठी जातात नोकऱ्या मिळवतात हे गावाकडे लोक परतून येतात पण जास्त करून हे आठ ते दहा दिवसाच्या सुट्ट्यांनाच येतात जास्त करून राहायला येत नाही पूर्ण रिटायर्डमेंट झाल्यानंतर त्यांचे ते जर त्यांची इच्छा असेल तरच ते गावाकडं राहायला येतात नाहीतर येत नाहीत आणि शहरात जाणाऱ्या लोकांचा आकडा हा खूप मोठा आहे सरासरी इथं सरासरी म्हंटलं तरी ऐंशी टक्के लोक हे बाहेरच चं बाहेर जाऊन नोकरी करणं करण्याला प्राधान्य देतात त्यामुळे आता सहसा गावामध्ये आणि खेड्यांमध्ये एक तर बुजुर्ग बुजुर्ग लोक आणि जास्त करून असेल तर छोटे मुलं असतात तरुण पिढी आता जास्त बघायला मिळत नाही कारण की ते कामानिमित्त पूर्ण बाहेर गेलेली असते बाकी तर जास्त त्यांना गावातील अडचणी वगैरे त्यांना माहिती नसतात ते पूर्ण शहरामध्ये राहून गावातील काही परंपरा पण विसरले आहेत अशी गत अशी गत तिथं झाली आहे